युवकांच्या बेरोजगारी बदलक्षेत्रीने सेवा शेत्र शेतीश शेतीशेत्र आणि उद्योग क्षेत्रामध्ये नोकऱ्या निर्माण कराव्यात सर्वात जास्त शेती क्षेत्रावरती भर देण्यात यावा कारण शेती क्षेत्र हे सेवा क्षेत्र आणि औदयोगिक क्षेत्र ह्यांचे मुळं आहे कारण औदयोगिकक्षेत्र शेतीक्षेत्रा शिवाय हे दोन्ही क्षेत्र चालू शकत नाहीत त्यामुळे शासनाने युवकांसाठी क्षेत्र श शेतीक्षेत्राद्वारे बेरोजगारी दूर केली पाहिजे शेती क्षेत्रामध्ये विविध प्रयोग करून शेती क्षेत्रामध्ये रोजगार निर्माण केले पाहिजे तसेच दोन नंबरला औद्योगिक क्षेत्र आहे भारत आता जगामधली तिसऱ्या क्रमांकांची मोठी अर्थव्यवस्था बनलेला आहे तरी औद्योगिकी क्षेत्रामध्ये आपन प्रगती करावी त्यासाठी औद्योगिक क्षेत्रामध्ये नवनवीन उद्योग सुरू करून त्यामध्ये युवकाना रोजगार रोजगार द्यावे तसेच युवकांना व्यवसाय व्यवसायिक प्रशिक्षण द्यावे व्यवसायिक कृस कुर्से चालू करावे तसेच शासनाने विविध प्रकारे युवकांना रोजगार संधी प्राप्त कराव्यात ह्या मते असे शस्त्र बनवायचे कारखाने असो काय असो असे असं युवकांना खेळा मध्ये ही जास्त क्षेत्र आहेत त्यामध्ये क्रिकेट फुटबॉल बॅडमिंटन इत्यादी क्षेत्र ह्यामध्ये रोजगार निर्माण करावे मोठ्या प्रमानात रोजगार निर्माण केली पाहिजेत ज्या प्रकारे केली पाहिजे रोजगार निर्मिती रोजगार केले पाहिजेत नर सेवा क्षेत्रामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तू बनवणे सेवा प्रदान करणे इत्यादीसाठी शेत शासनाने अनुदान दिले पाहिजे युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रे स्वयं रोजगारांसाठी प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक मदत करावी तसेच कायद्यामध्ये सवलती हवी तसेच त्यांना त्यांना आर्थिकमदद मोठ्या प्रमाणात करावी अशा प्रकारे ह्या दोन मदती करा